हॅलो कोण बोलतं मी स्नेहाली बोलत आहे सॉरी मी माझं नाव प्रमिला आहे टोपण नाव माझं स्नेहाली आहे ऍक्च्युली पण माझं नाव जे आहे इथे म्हणून माझ्या तोंडात आलं आहे बोला ना तुमची काय रिक्वायरमेन्ट होतं कुठला बिजनेस स्टार्टअप करत आहेत तुम्ही अच्छा ओक्के जसं की आपण तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये मी नागपूरमधलं सांगू शकते तुम्हाला नागपूर नाग नागपूरमधलं सांगू शकते नागपूरमध्ये तुम्ही निअरबाय सुपरमार्केटच्या जवळ वगैरे अशी लोकल एरिया आहे जिथे तुम्ही जाऊन म्हणजे एकदा जमीन बघू शकता जसं तुम्ही पर्चेस केलं आहे का कुठली लँड वगैरे

काय लोन हवं होतं का तुम्हाला पंधरा लाखापर्यंत अच्छा जागेसाठी मी तर तुम्हाला एक काँटेक्ट नंबर देऊ शकते एक डेव्हलपर आहे त्यांच्याकडे आहेत चांगले लँड वगैरे जिथे तुम्ही बिजनेस स्टार्टप करू शकता निअरबाय लोकेशनमध्ये तर ठीक आहे ना हो महाराष्ट्रामध्येच टाका तुम्ही मी नागपूरमध्ये निअरबाय लोकेशनमध्ये टाकलं तर तुम्हाला बेस्ट राहील आणि तिकडे कसं आहे की तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट पण कमी मिळेल पहिलं तुम्ही असं करा लँड एकदा बघून घ्या त्याच्यानंतर एकदा ऑफिसमध्ये येऊन व्हिजिट द्या तुम्हाला मी रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे आणि काय आहे लोनचं वगैरे क्रायटेरिया सांगते कारण की लँड वैल्यूएशन वगैरे काढावं लागेल आम्हाला किती बसते लोन ठीक आहे ना तसं आमच्याकडे फिफ्टीन बॅंक्स आहे तुम्हाला गोवरमेन्टमधून हां तुम्हाला ते कळवेल ना ज्यांचं नंबर मी तुम्हाला देईल आता वॉट्सअप करेल मी थोड्या वेळात तुम्हाला त्यांना बोला तुम्ही तर तुम्हाला कळेल की कुठे लँड आहे अव्हेलेबल आणि कितीपर्यंत आहे तुम्हाला जितक्या बजेटमध्ये अच्छा अच्छा तुम्ही करू शकता त्याचं फिफ तुम्हाला नॅशनलाईज बँकमधून पाहिजे होतं की गोरमेन्ट बँकमधून लोन हवं होतं अच्छा एस बी आयमधून तर ठीक आहे ना मला तुमचे एकदा पॅन कार्ड आधार कार्ड आणि डेट ऑफ बर्थ वगैरे तुम्ही पाठवू शकता का नाव पॅन कार्ड आधार कार्ड आणि आदर डॉकुमेंट तुम्ही पाठवून द्या मला तसं आणि बँकिंग स्टेटमेंट पण पाठवा मला लोनसाठी बरं होईल की तुमचं रिपेमेंट तुम्ही करू शकता की नाही करू शकता त्याच्यावरून सिबिल चेक करेन मी सिबिल जर तुमचं चांगलं असलं तर आपण प्रोसेस करू या पुढं ठीक आहे ठीक आहे मला याच नम्बरवर वॉट्सअप करा तुम्ही मयुरी नाव सांगितलं ना तुम्ही अच्छा ओके ठीक आहे माझं लक्षात ठेवा नाव प्रमिला आहे म्हणून मी तुम्हाला माझ्याच नावाने करते मग परत वॉट्सअप ओक्के ठीक आहे थँक्यू मॅडम बाय